मी दहावीतून क्लास शिवण क्लास चालू केला ड्रेस ब्लाउज विविध प्रकारचे शिकले आपल्याला फी पण जास्त असल्यामुळे थोडंफारच कटोरी ब्लाऊज साधे ब्लाऊज डिझाईनचं ब्लाऊज एवढं शिकले मग हळूहळू मी मशीन नवीन घेतली आणि शेजारील बायकांचे ब्लाऊज शिवलं तर त्यांना व्यवस्थित बसलं आधी आधी चुकायचे थोडं फिटिंग घालायला कधी ब्लाऊज असं वर व्हायचे गळा मोठा व्हायचा कधी लहान व्हायचा बाही लांब व्हायची छोटी व्हायची असं माझं चुकत होतं पण हळूहळू मी ते प्रयत्न केला की चांगलं शिवण्याचा प्रयत्न केला नंतर शेजारील बायकांचं हळूहळू ब्लाउज शिवतशिवत हातात हातातून माझ्या ते ब्लाऊज जास्त जातील तेवढं नंतर मला शिवता यायला लागलं शेजारील बायका म्हनायलायले छान शिवायलायले आत्ता चांगले येतेत ब्लाउज म्हणून मी घेते शेजारचं ब्लाउज आणि डिजाईनचं पण शिवते गळं बीळं असं छान येतेते तसं आता आणि मला चांगलं शिवता येतं म्हटल्यावर मला जरा बरं वाटतं आहे कारन ब्लाउज मला स्वतःला इतकं छान येतेते की आता सगळ्या बायकांना नावजत होत्या मला त्यामुळे मला शिवण्याची पण इच्छा हो होते अशी मी तरी दिवसातनं एकदोन ब्लाउज तसे घरातलं बघून काढते तेवढंच तेवढंच माझ्यानं होतंय घरातलं काम बघून नंतर ते बघायचं म्हटल्यावर तेवढं शिवते मी एवढंच